हा बोला काय काय म्हणता काय चालले हो का मग पिच्चर पाहायला जायचं होता ना कोणता पिच्चर कोणता पिच्चर पाहायचा मग असं आहे का कुठं चालतं पाहायला पण होय की नाही मग तिथे पाहायला मला मग आपल्याला सी डी गिडी आणायला लागेल ना विकत

अच्छा अच्छा चांगला आहे पण तो हिरो पण चांगला आहे

हा टी व्हीवर चालतं टी व्हीवर चालतंच जे पण ते पिच्चरला आपण एक काम केलं असतं ना त्याच थेटरमध्ये गेलो असतो ना पाहायला एक थेटर हो मग ते आता तर जुने पिच्चर तर लावणार नाही म्हणा ते थेटरवाले

हा मालिका तू मालिका पाह्यास पाहायचा आपलीच पिच्चर पाहायची मराठी सैराट ते दादा कोंडके ते दादा कोंडकेचं पिच्चर पहिले तुम्ही ना काय नाव एखादं चांगलंच नाव आहे नव्हं त्या पिच्चरचं हा कोण काय म्हटलं हा पळवापळवी किती कॉमेडी पिच्चर आहे त्याे कॉमेडी पिच्चर आहे म्हणता हसून हसून पोट पोट दुखते त्याच्यात ठीक आहे मग येतो मी तिकडं